आता खेळाचे योगदान म्हणजे माणसाच्या जीवनात तर खूप आहे त्या खेळापासून आपण खूप वरच्या पातळीपर्यंत खेळू शकतो ते तर झालंच तसेच आणि आरोग्याचं म्हणजे माणूस खूप तंदुरुस्त राहू शकतो आता कुठलाही हा माणूस घरी बसून राहतो दररोज खातो झोपतो आणि तेच करतो तर तो पडत राहणार तो तर बसलेला असेल तर एकच जागेवर तर त्याचं काय तरी होणारच नाही तो एकच जागेवर बसलेला असेल तो तंदुरुस्त पण राहणार नाही म्हणून त्याचं काही सांगता नाही येत जो जो माणूस खेळतो दररोज जसं की मी सांगितलं मी क्रिकेट खेळतो त्याचे जे पळायचा जो स्टॅमिना आहे ना तो खूप वाढतो माणसाचा जसं किंवा स्टॅमिना वाढलो की तो खूप दूरपर्यंत पळू शकतो त्याचा शरीर पण तंदुरुस्त राहतो तसंच आपण सांगायचं म्हणजे तर माणसाच्या जीवनात ना आजकाल तर खूप लोक एकदम श्वासाचा प्रॉब् श्वासाचा त्रास व्हायला लागला आहे खूप माणसांना त्यांची हृदयाचा जो धक्का आहे तो पण खूप बसायला लागला त्यांना त्या तोच म्हणजे हार्टअटॅक त्याचं मूळ कारण म्हणजे ते आजकालचे जे लोकं आहे ना ते तंदुरुस्त नाहीच त्यांचे तंदुरुस्तीसाठी आता काही लोक ही जिम करतात जिम तर करतातच पण त्याचं काय उपयोग नाही जसं की ताकद कत कुठे वापरली जात नाही जर तुम्ही ते खेळात वापरतात तर तो खेळापासून तुमची जी मानसिक पण परिस्थिती आहे ती पण बदलली जाते आणि तुमची जी मानसिक बुद्धी आहे ती पण वाढली आहे वाढली जाते कारण पुढचा माणूस कसा वागतो त्याच्यावर पण तुमचा जो लक्ष तो पण केंद्रित होतो आणि त्याच्या हिशोबाने तुम्ही स्वत मध्ये बदल करतात स्वतःच्या वागण्यामध्ये बदल करतात आणि तसेच सांगायचं झालं तर जे शरीर जे आहे ना ते स्वतःच्या मानसिक बद्ध बदलावाबरोबर स्वतः बदलले जातो जसं समोरचा माणूस काहीतरी खेळतो आणि त्याच्या जो वागणं आहे तो खूप तुमच्यापटीने खूप जास्त आहे दुसऱ्यां नंतर तुम्ही दुसऱ्यांदा खेळताना त्याच्यापेक्षा जास्त करण्यासाठी त्याला हरवण्यासाठी तुमच्यामध्ये जो बदल घड घडवणार ती मेहनत तुम्ही दाखवणार तो मेहनत आणि तो बदल तुम्ही शारीरिक आणि मानसिक योग्यता खेळात आणण्यासाठी तो तुम्ही खूप मेहनत करणार म्हणून तो तुमच्या बदल आणि दुसऱ्याने जाव तुम्ही तुमचा जो घडलेला आहे तो तुम्हाला जिंकून आणू शकतो आणि ते जिम काढायला खूप मेहनत करावी लागतं आणि या खूप मेहनती मागेच त्यांचा योग्य आरोग्य आहे ते आरोग्याच्या मागे खेळ खूप एक महत्त्वाचं कार्य आहे ह्या खेळात खेळल्यानंतर म्हणजे तुम्ही कुठला पण खेळ खेळू शकतो जसे खूप सारे खूपच खेळ आहे जर म्हणू क्रिकेट आहे खो खो आहे कबड्डी आहे वॉलीबॉल आहे आणि आणि लहानपणीपासून तर आपण खूप खेळ खेळतो आलो आहे जसं की लंगडी म्हण की अजून खूप खूप खेळ खेळत आलो आहे तर क्रिकेट पण खेळत आलो आहे लहानपणीपासून असे म्हणायचं तर मा मला तर खूप क्रिकेटमध्ये आवड आहे म्हणून माझं ते क्रिकेट म्हणजेच आम्ही आवड अजून कुठल्या दुसऱ्या खेळाकडे तर मी वळलो नाही तर माझा शारीरिक आणि मानसिक ते एक खेळाडूचा कसं आरोग्य असतो त्याप्रमाणे बदललेला आहे आणि तो मला एकदम असं दुसऱ्या पण कुठले कार्य करायला आणि दुसरे पण असं काय काम करायला मग खूप महत्त्वाचं लागतो आणि याच्यामुळेच मी एक मी ना महत्त्वाचं म्हणजे कुठल्या पण रोगापासून मुक्त राहतो असं मला तरी वाटते कारण ह्याच्यापासून आत्ता तरी सध्या या साथीच्या काळात मला कुठलाही रोग तरी झालेला नाही जसं की आता कोरोना म्हणून सर्वात मोठा तो पण मला तो पण झालाच नाही सर्दी तर आता मला कधी होतच नाही असं म्हणतो मला तरी वाटतं आणि झाली पण नाही कधीपासून मागच्या पाच सहा वर्षात झालंच नाही मला सर्दी म्हणून प्रत्येक माणसानी खेळ हा खेळलाच पाहिजे तो खेळ कुठलाही असो म्हणून घरात बसून राहून मोबाईलवर खेळण्यापेक्षा बाहेर येऊन ग्राउंडवर खेळलेलं खूप चांगलं त्याच्यापासून आपलं आरोग्यही बनतं आणि आपली मानस मानसिक स्थिती पण चांगली राहते म्हणून सगळ्या माणसाने मी खेळलंच पाहिजे जरी तो कुठलाही खेळ असो तरी बुद्धिबळे की पाहिजे ते पण असो बुद्धिबळे जर कोण खेळतो ना त्याच्या पासून पण माणसाचा जो मानसिक स्थिती आहे ना मेंदू त्याची ताकद जी आहे ना ती वाढते पण माणसाने तो तरी खेळला पाहिजेत हळू वगैरे ते खेळू नाही शकत म्हणून माणसाने प्रत्येक माणसाने कुठला एखादे एक खेळ तरी खेळलाच पाहिजे कोणताही एक खेळ तरी आलाच पाहिजे स्वतःचा चांगल्यासाठी स्वतःच्या भल्यासाठी